हॅलो हा मॅडम बोला

हां हां मॅडम आता आपल्याकडे खूप छान नवीन कलेक्शन आलेलं आहे तर तुम्ही येऊन बघू शकता छान ड्रेसेस आहेत साड्या आहेत मुलांसाठी आहे माणसांसाठी आहे सूटमध्ये मिळून जाणार पैठणी आहे जरीची आहे आपल्याकडे फार साऱ्या साड्या आहेत मॅडम तुम्हाला कोणती हवी आहे मॉडर्नमध्ये पण आहे सिल्कमध्ये पण आहे जरीकाठाची मिळून जाणार हो हो

अच्छा अच्छा भेटून जाणार मॅडम मॅडम कपड्यांच्या क्वालिटीबद्दल तुम्ही निश्चिंत रहा ते आपल्याकडे बेस्टच आहे कपड्यांची क्वालिटी म्हणजे आपल्या स्टोरमध्ये बेस्ट राहते त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत रहा मॅडम आपल्याकडे पाचशे पासनं तर दहा हजारापर्यंत आहे जसं तुम्हाला बरं वाटेल तुम्ही त्या प्राइस रेंजच्यामध्ये साड्या निवडू शकता ठीक आहे चालेल मॅडम

हो मिळून जाणार मॅडम मिळून जाणार

मिळून जाईल हो चालेल चालू आहे मॅम तुम्हाला डिस्काउंट मिळून जाणार वीस चतीस वीस टक्क्याचं तुम्हाला डिस्काऊंट मिळून जाणार दिवाळीसाठी हो तुम्ही मला ॲड्रेस पाठवून द्या चालेल चालेल धन्यवाद मॅडम